यूनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेस यू पी एस सी ही भारतातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते या परीक्षेला भारतामध्ये खूप सारे विद्यार्थी बसले जाते पण त्यामधून काही फक्त तर क्वचितस विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होतात आणि त्यामधूनही फक्त शंभर व्यक्ती म्हणजे शंभर प मुले आय ए एस व्यक्ती बनत असतात ही यू पी एस सी परीक्षामध्ये त्यांना सर्वात जास्त साथ वृत्तपत्रांचा मिळतो ते रोज वृत्तपत्र जर वाचलं त्यांनी तर त्यांना रोजच्या क् अल् जीवनामध्ये आणि रोजच्या जगामध्ये काय सालू आहे हे तर्व हे सर्व त्यांना समसते जसे एक्झाम्पल आहे वृत्तपत्राचं इंडियन एक्सप्रेस हा पेपर त्यांना वाचल्यामध्ये खूप उपयोगी पडेल यामध्ये यू पी एस सीचं खूप सारं जनरल नॉलेज येतं कारण यू पी एस सीमध्ये करंट अफेअर्स जास्त विचारले जाते त्यामुळे यू पी एस सीच्या स्टुडंट्सनी वृत्तपत्रे रोज वाचायला पाहिजे